मी मराठीमधून खूप काही भाषण केले आहे संभाषण केले आहे आणि शाळेत कॉलेजमध्ये असताना मराठीतूनच भाषण घ्यायची आणि काही आपला अनुभव सांगायची मराठीतूनच काही पण करायचं असलं तर मराठीतूनच बोलायची आणि मराठी बोलताना खूप असं आनंदित वाटतं कारण ती आपली मातृभाषा आहे मराठी बोलायला काही लाज नसते त्यामुळे मी कधीही भाषण घेताना मराठीतूनच बोलली आणि इतरांसोबतही बोलताना मराठीतूनच बोलती आणि मला मराठी बोललेलं आवडतं आणि मी सगळ्यांना पण मराठीमध्येच अनुवादित करते माझा मराठी बोलण्याचा खूप छंद आहे आणि आवड पण आहे त्यामुळे मला मराठीमधूनच ब बोलायला आवडते मराठीमधून बोलताना खूप असं आनंदित वाटतं प्रोत्साहित वाटतं आणि समोरच्यांना पण काहींना जर मराठी येत जर नसली तर आपण त्यांच्यासमोर मराठी बोललं तर त्यांना पण खूप असं प्रोत्साहित होतं आणि असं त्यांना पण वाटतं आपण अजून त्यांच्यासमोर मराठी बोलली पाहिजे त्यांना अशी उत्सुकता वाटते